एसक्यूज मी सर तर तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण काय काय आहे म्हणजे हा व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण सांगा बरं हां ओके तर आम्हाला एक पनीर आख्खा मसूर आणि अख्खा मसूर आणि डाळ भात हां हां एवढे सगळे द्या आणि हे झालं बरं ऑर्डरमध्ये डेझर्ट मागवाय मागवायचं मागवायचं आहे मग डेझर्टमध्ये काय काय असतं म्हणजे आईस्क्रीममध्ये केकमध्ये आईस्क्रीममध्ये काय काय आहे बरं हां आणि केकमध्ये हां बरं बरं ठीक आहे डेजर्टमध्ये आम्हाला आईस्क्रीममध्ये कोन द्या आणि केकमध्ये पेस्ट्री आणि गाजऱ्यात हलवा मध्ये द्या आणि हां मग बरं हां हां चालते चालते हे सगळं ऑर्डरमध्ये घाला आणि दुसरं काय काय आणि आहे नाही तर असं करा केकमध्ये हे करा चॉकलेट चॉकलेट हे करा आणि हां एवढंच करा ओके ठीक आहे